आपण बघत आहो की जुन्या पिढीमध्ये आणि आजच्या पिढीमध्ये खूप काही फरक आला आहे जुने लोक हे खूप चांगले आणि चांगल्या मनाचे होते आणि आजची मुलं हे खूप वाईट मनाचे झाले आहेत झाले आहेत जुने मुले चांग् लोक चांगल्या विचाराचे होते आणि आजची मुलं ही काही प्रमाणात चांगलीही आहे आणि काही प्रमाणात खोटीही आहेत जुने लोक हे धोतर घालत होते शेती होती घरं नव्हती दारं नव्हती आणि आजच्या पिढीकडे सर्व काही असूनही असूनही ते चांगले राहत नाहीत चांगले बोलत नाहीत नाहीत आजच्या मुलाला खूप काही आवश्यकता असते जसे की गॉगल चष्मा जीन्स गाडी हे घर दार आणि जुन्या पिढीमध्ये तेव्हा असंही काही नव्हतं ग व्य तय् तेव्हा ते धोतर घालत होते तेव्हा ते शर्टही त्याच्या वेळी शर्टही नव्हते आ मी असा असा प्रयत्न करेल की त्यांना चांगला मं आधी माझ्या आजोबा राय आणि आजीलाही माझी येणारी जनरेशन त्यांनाही चांग् समान ठेवण्याचा प्रयत्न करील